वर्तमानकाळामध्ये झालं असं का कमी वय आहे कमी वय प्रत्येकाचं आहे आता कमी वयामध्ये काय करतं पोरं की दहा बारा वर्षाचं झाली की त्यांना पाहिली गाडी हाता खाली गाडी राहिली तर मग पोरं का करते का कोणती गोष्ट आता इथून मार्केटमध्ये जायचं आहे इथून दोन जवळ जायचं आहे दोन चार घरं जवळ जायचं आहे काढली गाडी आणि चा पायी तर चालणं जिवावर उचलून राहिला तो हून असं राहिलं का हे गाडी माझ्यापाशी आहे गाडी आहे आता घरापाशी जायचं राहिलं इकडून तिकडे तरी मी गाडी काढतो मार्केटमध्ये जातो काही सामान घेऊन येतो त्याच्यामुळं हाल्तीवर खूप परिणाम झाला आहे पायी पायी चाललं तर थोडंसं पायाचं वॉर्मअप होते तर बॉडीचं संतुलन व्यवस्थित राहते पण नुसत गाडीवर इकडे तिकडे घुमवत राहिललं त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की काही म्हणजे बॉडीवर फॅट फॅट फॅट एकदम बसून राहतं तर त्याच्यानं काय होत बॉडीचं खूप नुकसान होतं बॉडीमध्ये फॅट वाढलं हाता मन तोंडावरती चरबी वाढली परत पोटावरची चरबी वाढली तर याच्या गोष्टीमुळे हे सगळे नुकसान होत आहे म्हणून मला असं वाटते का जेवढं म्हणजे बाईकचा वापर कमी केला तर तेवढं बरं होईन बा आता तरी मला हे समज आली